सरकारी रुग्णालयं साधारण बघायला गेलं तर सगळ्यांनाच त्याचं माहिती आहे की त्यांची परिस्थिती काही चांगली नाही आहे बऱ्याचशा गोष्टींचा अभाव तिथे जाणवतो म्हणजे कोरोना काळात पण आपण जर पाहिलं असेल कोरोना काळात काळात तर सगळीकडेच असं झालं पण साधारणतः सरकारी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन नसनं किंवा गोळ्या औषधांचं तुटवडा निर्माण होणं हे फार प्रमाणात आणि तिथली अस्वच्छतता ही फारच अस असते आत्तामधे काही दिवसांपूर्वी एक बातमी अशी होती की बऱ्याचशा सरकारी रुग्णालयांमध्ये काही लहान मुळां मुलांचा आपोआप मृत्यू होतो आहे तो कसा होतोय काय होतं याचे कारणं जेव्हा समोर आली आणि दिवसभरामधे दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा अशा मुलांचा एवढा मु मुलांचा मृत्यू होत आहे तर त्याची कारणं बाहेर आली की ऑक्सिजन नाही आहे गोळ्या औषधं नाही आहेत किंवा त्या वेळेवर आल्या नाही आहेत त कोणाला बेड अव्हेलेबल नाही आहे किंवा कोणाला तिथल्या असलेल्या अस्वच्छतता जी असते त्याच्यामुळे कोणाला इन्फेक्शन होणं वगैरे आणि त्यामुळे रुग्ण दगावणं वगैरे ह्या गोष्टी फारच जास्त प्रमाणात तिथे जाणवतात तसं खाजगी रुग्णालयामधे तसं जाणवत नाही तिथे पैसे जास्त लागतात पण तिथे स्वच्छता असते रुग्णा रुग्नांकडे लक्ष दिलं जातं ऑक्सिजन किंवा गोळ्या औषध ह्या गोष्टींचे वेळेवर तिथे उपलब्ध असतात त्यामुळे रुग्णाला कोणत्याही पद्धतीचा धोका तिथे जाणवत नाही स्वच्छता असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन वगैरे तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही